अकोला जिल्ह्यामध्ये तर खूप सारं काही पदार्थ खायचं खाण्यालायक अस्तीया बनवतात पण ते जर विचार केला तर दररोज उपयोगात येणारं जसं की झुणका भाकर कांदा भजे त्यानंतर मुगाचे भजे जे वडापाव वगैरे त्याचबरोबर मिसळपाव किंवा सोयाबीनच्या वड्या असे हे रोडवर तुम्हाला सहज मिळून जातील स्ट्रीट फूड म्हणून आणि त्याचबरोबर जे काही सण वगैरे असतात त्यावेळेस तिळगुळ त्यानंतर आता कालचं तापमान पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस होतं तर इकडे आंब्याचा रस पण लोक चांगल्या पद्धतीनं उपभोग घेतात त्याचा त्यानंतर दिवाळी वगैरे आली तर करंजी अनारसे अशा टाईपचे जे पदार्थ असतात ते बनवत बनवतात तर वेगवेगळ्या सण जे काही असतात त्या सणानुसार स्त्रिया जे काय बनवतात जसं की मकर संक्रांत सुरू होते त्यावेळेस तिळगुळ वगैरे बनवतात बॉडीचं मेंटेन राहण्यासाठी त्याचनंतर पापड जे काही आहेत सर्व जेवणाबरोबर लागतात असे वेगवेगळे पदार्थ स्त्रिया त्या त्या पद्धतीनं बनवतात